आमच्या इथे धाराशिवमध्ये सगळ्यात सुप्रसिद्ध म्हटलं तर गुलाबजामून मिळतात आणि नंतर बिर्यानीसुद्धा खूप फेमस आहे गुलाबजामून म्हटलं म्हटलं तर त्याचं रेस्टॉरंटचं नाव आहे उस्मान गुलाबजामुन आणि बिर्यानी घे बर बिर्यानी बघायला गेलो तर आपण एकदम फेमस अशी मातोश्री धाराशिवची बिर्यानी आहे ती एकदम सुप्रसिद्ध आहे आमच्या धाराशिवमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच काही प्रसिद्ध आहेत तसेच आमच्या इथे बघितलं तर बासुंदीपण खूप फेमस आहे गुलाबजामून बासुंदी दही थालीपीठ असे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध आहेत